ओला कॅब मी काही वेळाआधी तुम्हाला फोन केलेला होता तुमची गाडी मी बुक केलेली आहे मला स्टेशनला जायचं आहे कारण की माझी ट्रेन आहे तर मला स्टेशनला जाण्यासाठी उशीर होऊन राहिलेला आहे अजूनपर्यंत तुमची गाडी इथे पोहचलेली नाही आहे तर तुम्ही एकदा मला सांगू शकता का की किती वेळ लागेल तुम्हाला जर तुम्हाला जास्त वेळ लागत असेल तर ही गाडी तुम्ही कॅन्सल करा मी दुसरी गाडी घेऊन जाते कारण की तुमची गाडी जर यायला बराच वेळ लागत असेल तर माझी ट्रेन चुकून जाईल त्यामुळे मला ही तुमची जी आहे गाडी ही रद्द करायची आहे किंवा ही माझ्याकडून करते रद्द किंवा मग ही गाडी जी आहे ही तुमच्या साईडनी तुम्ही कॅन्सल करा जेणेकरून मला उशीर होणार नाही आणि मला लवकरात लवकर निघायचं आहे